पोळा हा पारंपारिक सण आहे वर्षानुवर्ष चालत आलेला सण आहे माझ्या गावामध्ये पोळा खूप मोठ्या प्रमाणात तर नाही कारण लोकसंख्या कमी असल्यामुळे पोळा थोडा कमी प्रमाणातच भरतो पोळामध्ये लोकं आदल्या दिवशी त्याला पारंपरिक पद्धतीमध्ये खांदा शेकणी असे म्हणतात ते खांदा शेकतात आदल्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी पोळ्या बैलांना बैलांना मस्त सजवतात त्यांच्यावर असं कलरनी फूल हे ते पूर्ण सजवणे करतात शिंगाला बारशिंग असं तसं सगळं लावतात आणि छान सुंदर सजवतात त्याच्यानंतर बैलपोळा तीन चार वाजता भरतो एका लाईनीमध्ये पूर्ण बैल जमा करतात बैल म्हणजे दोन्ही बैलाच्या जोड्या दोन्ही बैलांना सजवतात तर एका लाईनमध्ये पूर्ण जोड्या लागतात अशा नि ते काही वेळ पुन्हा सगळ्या बैल लो जमा होईपर्यंत नंतर पोळा पूर्ण ते फुटला असं म्हणतात आणि मग पोळा फुटल्यावर सगळे बैलं त्यांचे जे त्यांचे मालक आहे जसे शेतकरी आहे ते आपल्या बैलाला घेऊन घरी येतात घरी आल्यावर सर्वात पहिलं त्यांची पूजा करतात पूजा केल्यावर पायावर पाणी वगैरे टाकून च तिलक लावून त्यांना खायला वगैरे देऊन नंतर पूजा झाल्यावर पैसे देतात पैसे म्हणजे त्याला इकडे पारंपरिक पद्धतीमध्ये बोजारा म्हणतात बोजारा देतात नंतर ते आपले शेतकरी आपल्या बैल घेऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन तिथे आपल्या बैल नेऊन बाकीच्या शेजारी त्यांची पू बैलांची पूजा करतात बोजारा देतात आणि आम आमच्या इकडे सिंधीमध्ये सर्वात मोठ्ठा पोळा भरतो छानपैकी तिथे पूर्ण मेल्यासारखा म्हणजे असा माहोल तयार होऊन जातो एवढा मोठा पोळा भरतो सिंधीमध्ये